ओके तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात का बरं बरं ठीक आहे तर आपली खासबाग मिसळ जी आहे ती सत्तर वर्षाहून अधिक आहे खूप जुनी आहे मिसळ खूप कोल्हापूरमध्ये खूप फेमस आहे तर तुम्ही कुठं राहता सध्या ओके तर तुम्हाला शाहु मैदान माहितीच असेल

बरं तुम्ही ज्यावेळी बिंंदू चौक तर माहितीच असेल हां बिंदू चौकातून तुम्ही जर डावा साईडला आला तर तिथून वरती तुम्हाला स्टेट यावं लागल आणि तिथे शाहू मैदान म्हणून एक बस स्टॉप आहे बरोबर त्याच्या पाठीमागल्या बाजूस आपलं आहे खासबाग मिसळपाव आणि आपल्या कोल्हापूरमध्ये या बऱ्याचशा शाखा आहेत तुम्हाला तिथं राजारापुरीमध्ये एक आहे आणि शाहूमैदानाच्या इथं एक आहे हो हो आमचे मिसळ खूप फेमस आहे आनि बरेचशे जे पर्यटक येतात ते खास आमची मिसळ खाण्यासाठी इथं येतात तर आपण वेगवेगळ्या आहेतच्यात मिसळ्या म्हणजे आहे रेटिंगमध्ये सत्तर रुपयाची जी मिसळ आहे त्यामध्ये तुम्हाला पाव मिसळ वगैरे येईल आणि स्पेशल मिसळ जी आहे त्यामध्ये तुम्हाला मिसळ थाळी थाळी येईल त्यामध्ये तुम्हाला स्वीट् वगैरे सगळं स्वीट् कोल्ड्रिंक म्हणजे सोलकडी किंवा ताक असं प्रोव्हाइड केलं जाईल जी नॉर्मल मिसळ आहे त फक्त मिसळ आणि पाव तुम्हाला देण्यात येईल टायमिंग फक्त सकाळी आठ ते दुपारी दोन हो हो हो हो पार्सलची पण सोय आहे पण त्याच्यासाठी जे पॅकिंगचे चास फक्त लागू होतील नाही तसंही आलं तर चालेल किंवा आम्ही पण तुम्हाला देऊ शकतो हो सगळे सगळे दिवस चालू असते फक्त सकाळी आठ ते दुपारी दोन आणि जसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मिसळ देऊ तिखट पाहिजे असेल तर तिखट थोडं नॉर्मल हवे असेल तर नॉर्मल सगळं आम्ही तुम्हाला देऊ सिटिंग अरेंजमेंट बसण्यासाठी पण जागा आहे फॅमिलीसाठी पण आहे आणि येत्या चार दिवसांमध्ये आमच्या खासबाग मिसळचं जे आहे ते वर्धापन दिन आहे मग त्याच्या निमित्त तर जर तुम्ही दोघंजण आला तिघंजण आला तर त्याच्यावर आपण एकाला फ्री देऊ मिसळ आमची ऑफर ही फक्त तीन दिवसासाठी चालू आहे पुढच्या येणाऱ्या परवापासून ते पुढच्या तीन दिवसापर्यंत तर तुम्ही येऊन त्याचा लाभ घेऊ शकता नाही आमची फक्त खासबाग ही फक्त मिसळ आणि कटवडा आहे बाकी नाही आहे ठेवत ठेवत आम्ही फक्त मिसळ आणि कटवडा हो त्यांच्यासाठी आम्ही जास्त तिखट न करता मिसळ आहे त्यांच्यासाठी प्रोवइड केलेली ते पण तुम्ही ट्राय करू शकता नाही तसं नाही तुम्ही ही डायरेक्ट आलं तरी चालेल आणि आम्ही जी पार्टी वगैरे असेल त्याची ऑर्डर पण घेतो ते आमची दुसरी शाखा आहे कार्यदर ते ते सगळं मॅनेज करतात जर तुमची ऑर्डर वगैरे असेल मोठी तर तुमची मोठी ऑर्डर असेल तर ती तुम्हाला दोन तीन दिवस आधी आम्हाला कळ कळवायला लागेल हां नाही नाही ती ठीक आहे पण तुम्ही जर सगळं काहीतरी अरेंज तर तुमचं कुठं कार्यक्रम असेल तर तिथं आमची टीम स्वतः येऊन तिथं ते तुम्हाला देऊ शकते हो हो ठीक आहे चालेल ओके आणि तुमचं जरा नंबर पाठवाल का मॅसे नंबर ओके आम्ही तुम्हाला मग या नंबरवर तुम्हाला एक लिंक शेअर करू ते आमचं जो इंस्टाग्राम आय डी या आहे ते तुम्ही फॉलो करा